सादरकरिता माझ्या परिसरात जर नृत्यासाठी अशी कोणती जागा नाही आहे पर स्पेसिफिक कोणती अकॅडमी नाही आहे पण मी जे आहे मला न नृत्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे म्हणून मी नृत्यासाठी एक आखाडा हुडकत होतो बट मला भेटले नाही आता जर मी शाळेत आहे तर मला आता जर मी कॉलेजमध्ये आहे तर मला तिथं नृत्यासाठी खूप जास्त भेट भेट अपॉर्च्युनिटी भेटते आणि ते मी चांगलाच लाभ घेतो त्याचा नृत्यामध्ये सहभागी होण्यासाठी बाकीचे मुलंपण छोटे किंवा मोठे असो त्यांनी आपल्या शाळेतूनच आणि कॉलेजमधूनच सहभागी होतात पण ज्याना डान नृत्यामध्ये खूप जास्त आवड आहे तेच खूप का खूप असं लिमिटेड जणं असतात ते अ अकॅडमीमध्ये असं भाग घेतात लेवल नॅशनल लेवल डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवल वेगळ्या वेगवेगळ्या डान्स ओड्युशन देतात ते तसंच त्यांच्या पालकांनीपण त्यांना प्रोत्साहन केले पाहिजे पण भारतामध्ये किंवा आपल्या या प परिस्थितीमध्ये परिसरात हे पॉसिबल नाही कारण हे होतच नाही पालकांना वाटत नाही की असं मुलांनी जावं त्या त्या क्षेत्रात मुलांना अभ्यास करावं असं वाटतं त्यांना तर असं असेल